हॅलो हां आज माझी फ्लाईट आहे मॅडम सो मला आज तिकडे याला मुंबईला जायचं आहे नाशिकपासून तर मी माझ्या याच्यामध्ये बॅगेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बुक्स घेतलेले आणि खाण्यासाठी मी काही माझं घरची पोळी भाजी असेल आणि काही ज्यूस वगैरे असेल ते घेतलेले चालेल का मॅडम अच्छा अच्छा तिचे काही मर्यादा आहे का ठीक आहे ठीक आहे ठीक आहे काय अडचण नाही पण मग मला ठीक आहे इथून नाही आणणार ते ठीक आहे इथून नाही आणणार मी मग तिथे मला खाण्यासाठी काही मिळेल का हा मला म लस्सी आवडते मला ज्यूस आवडतो आणि मला पाहिजे ते याच्यामध्ये प्रवासमध्ये लागतं मला ते हो हो ठीक आहे मिळेल मिळेल ठीक आहे ठीक आहे काय अडचण नाही मिळेल तर आणि ते प्राईस किती असेल त्याची ते सांगा मला कारण तुम्ही इथून काय इकडे आमच्याकडे कमी किमतीत मिळणार तिकडे तुमच्याकडे जास्त किमतीत मिळणार आमचा तो लॉस व्हायला नको अच्छा अच्छा नाही सेम किंमत आहे ओके ओके ओके सेम किंमतीत मिळेल ओके आणि क्वांटिटी क्वांटिटी पण सेम ठीक आहे चालेल काय अडचण नाही क्वांटिटी सेम असली तर काय अडचण नाही ओके ओके मग ठीक आहे मग आम्ही इथं खर्च करण्यापेक्षा आम्ही फ्लाईटमध्ये विमानामध्ये बसल्यानंतर नंतरच त्या बॅ वस्तू घेऊ शकतो मॅम त्या बॅगेमध्ये ओके चालेल चालेल आणि आम्हाला काही गोष्टी आम्हाला ते काही हे ते आमच्या तिकडे फॅमिलीला पोचवायचे आहे घेऊ शकत का मी ठीक आहे ठीक आहे काही वजनाची मर्यादा आहे किती पन्नास ओके ह ओके ओके ठीक आहे चालेल बाय ओके थँक्यू